मी माझं वय अठरा अठरा वर्षापासून मला नाण्याचा स्रं संग्रह करायला खूप आवडत होतं कारण मी ते पाच पैशाची नाणी पहिल्या आमच्या काळामध्ये होते मी ते नाणी घ्यायची एक एक एक एक जमा करून ते खूप जमा करायची कारण मला त्याच्या वस्तू बनवता येत होतात कारण मी त्याचं वृंदावन बनवायची जहाज बनवायची व प्रत्येकाच्या लग्नामध्ये रुखवतावर ठेवायची कारण मला खूपच त्याचं मला ऑर्डर येत होती की कारण तुझे ती जहाज मा आम्हाला खूप आवडते तू कशी काय तयार करतेस मी म्हणत असते की मी पहिल्यापासून पाच पैशाचे नाणी जमा करून जमा करून मी प्रत्येकाला लग्नामध्ये रुखवत म्हणून देत होते कारण माझ्याकडेच ते घेऊन जात होते मला ते छंद लागला होता त्या पैशाचा पाच पाच पैसे कुठूनही मी गोळा करायची कारण मला सर्वजण म्हणायचे की तुला खूप छान येते तू असंच करत राहा मग मला खूप छंद लागला कारण मला त्याचा मी त्याचा असा उपयोग केला की सर्वांना आकर्षित करायचा कारण ते सगळे पाहून म्हणायचे किती सुंदर किती छान जहाज बनवली किती छान वृंदावन बनवले ते रुखवतावर ते बायका पाहत होत्या कारण हे खूपच आकर्षित व खूपच सजावट करून मी द्यायची